कुकिंगमधे मला मला छोले भात बनवायला खूप आवडतो आणि माझ्या घरातल्यांना खूप आवडतो त्यामुळे छोले म्हणजे तुरीची दाणे वाटाणे तुरी वाटाणे हा मोहरूर टाकून मग भिजवत घालावे लागतात दोन चार तास तरी भिजवत घालावे लागतात तरच त्या चांगल्या होतात नाही तर कडक राहतात छोले भात हा आपल्या घरी बनवता येतात घरच्या वस्तूच लागतात बाहेर जाण्याची काही आवश्यकता नसतात छोले भातासाटी जास्त वेळ सुद्धा नाही लागत थोड्या वेळातच होतो छोले भात साठी सगळ्या वस्तू लाग घरातल्या सगळ्या वस्तू लागतात जसे की टमाटर कांदा लसूण घरातलं सगळ्या वस्तू असल्या तरच छोले भात हा चांगला होतो